दोन लाख दोन हजार दोनशे दोन तीन लाख तीन हजार तीनशे तेहतीस चार लाख चार हजार चारशे चव्वेचाळीस तीन लाख तीन हजार तीनशे तेरा पाच लाख पाच हजार पाचशे पंधरा